गडचिरोली जिल्ह्यातील लोकांना खास करून युवा पुरुषांना गडचिरोली जिल्ह्यामध्ये भरतीचा खूपच छंद आहे त्याच्यामुळे त्यांच्या जीवनावरती जास्तीत जास्त म्हणजे समस्याचा काही म्हणजे तेवढा परिणाम पडत नाही पण जी म्हणजे त्यांच्या भरतीसाठी जी जागाची नोंदणी केली जाते त्यांच्यावर थोडा म्हणजे जास्त जास्त जागाची नोंदणी करण्यात यावी आणि त्याच्यावर या युवाचा खूपच चांगला मोठा म्हणजे परिणाम होईल आणि त्यांना पण थोडा चांगला वाटेल